आपल्या घरामध्ये घराच्या आतमध्ये मनी प्लांट तुळस मोगरा जास्वंद अशी आपण रोपे लावू शकतात ही रोपे लावल्यानंतर आपल्या घरात एकदम प्रसन्नता वाटते त्याच्यानंतर त्या झाडापासून आपल्याला एक स्वच्छ हवा एक मनाला प्रसन्नता त्याच्यानंतर मोगऱ्याच्या मोगऱ्याचा जो सुगंंध आहे तो एकदम तो आपल्या मनाला प्रसन्न करणारा असतो त्यामुळे ही सगळी झाडे किंवा रोपं जे काही छोटे छोटे असतील ते आजकाल बरेचसे शोभेचे रोपे आहेत ते पण आपण घरात लावू शकतात त्याच्यामुळं ते एकदम मनाला तुमचं छान वाटायला लागतं स्वच्छ हवा मिळते ते एकदम तुमचं घर सकारात्मक होऊन जातं त्यामुळं फि झाडांना आपण घरातच लावलं पाहिजे